आपल्याकडे भारतामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये काही खेळ जी आहेत ती खेळली जात आहेत जसं कुश्ती आहे बॅडमिंटन आहे क्रिकेट आहे चेस आहे कबड्डी आहे खो खो आहे तर हे खेळ जे आहेत आधी भारतामध्येच खेळले जायचे परंतु आता हे आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा खेळले जातात खेळ त्यामुळे लोकांना खेळामध्ये आपलं करियर बनवण्याचा खूप चांगला चान्स मिळतो आहे त्यामध्ये ते आपलं करियर बनवू शकतात आणि आपल्या देशाचं नाव जगाच्या पातळीवर उंचावू शकतात तर अशाप्रकारे हे जे विविध खेळ खेळून आपलं करियर ते खेळाच्या माध्यमातून बनवू शकतात